हॅलो स्नेहल फुल मार्कमधून बोलते आहे आपण कोण

पूर्णच आहे जसं की झें झेंडू आहे गुलाब आहे शेवंती आहे परत स्टेजचे पण आहेत तुम्हाला जसं तुम्हाला आर्टिफिशल पाहिजे असेल आर्टिफिशल पण आहे आणि रिअल पण आहे तुम्हाला जसं जसं तुम्हाला ड के डेकोरेशन करायचं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला फुलं मिळतील आमच्याकडे हां ते पण आहेत नाही झेंडूचे पण राहतील आणि गुलाबाचे पण फक्त तुम्हाला थोडंसं पाणी मारत राहावं लागेल तर राहील ते पाच दिवस पाच दिवस सहज राहून जातात ते हा आणि आहे निशिगंध आहे परत असे सुपारीबुट्टा वगैरे आहेत भरपूर असे आहे तुम्ही याल जसं तुम्ही ऑर्डर द्यायसाठी याल तेव्हा मी परत दाखवूनच देईल तुम्हाला कशी आहे काय आहे कधी कधीपर्यंत पाहिजे म्हणजे पहिल्याच दिवसासाठी पाहिजे की त्याच्या आधल्या दिवशी पण पाहिजे आहे अच्छा अच्छा पालखीसाठी ओके ओके चालेल ना सगळे पूर्ण सगळ्याच व्हेरायटीज आमच्याकडे बनतात आहे आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला मिळून जाईल नाही आमचं सकाळी सात वाजतापासून सुरू होते आणि सुरूच राहतं ते ओके ओके आहे आहे या या मग तुम्ही हा